शेतकरी हे खूप कष्ट करतात आणि खूप मेहनत करतात त्यांच्या अवकाळी पावसामुळे गारपीट झाल्याने लई नुकसान होते आणि हे ते पॉलिटिशन लोकं असतात ह्यांचं ते पूर्ण दाखवत नाही आणि त्यांना ते मुनाफा ते करून देत नाही भरपाई करून पॉलिटिशन लोक आहे त्यांना पूर्ण दाखवत नाही आणि ते मुनाफा ते त्यांना भरून देत नाही आणि शेतकरी हे खूप कष्ट करतात त्यांच्यासाठी